तर माझ्यासाठी जे आहे फिट बॉडी बॉडी फिटनेस खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर मी भरपूरदा ट्रेल रनिंग आणि स्प्रिंट इवेंट्समदे पार्ट घेतलेला आहे म्हणजे मी तर डिस्ट्रिक्ट लेवलवर वर्धाला रिप्रेझेंट पण केलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मला फायदे पण भरपूर झाले जसं एंड्युरन्स वाढतं आणि आपल्या हार्टसाठी खूप चांगलं असतं ते कार्डिओ कार्डिओवॅस्क्युलर हेल्थ चांगली होते त्याने मग ओवरऑल बॉडीचं डेव्हलपमेंट खूप चांगलं होतं त्याने आणि रनिंगचे असे तर फायदे खूप आहे पण त्याला मेहनत करावं लागते आणि सो मधून नाही सोडावं लागत त्याला जर आपण करत गेलो तर त्याला त्याच्यात आपल्याला रिजल्ट दिसतात नाहीतर सु रनिंग असा खेळ आहे की ज्याच्यात आपल्याला रिझल्ट दिसायला वेळ लागतो तर आपल्याला कन्सिस्टंट राहावं लागतं तेव्हा तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला रिझल्ट दिसतील आणि रनिंग माझ्या लाईफचा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे ज्याला मी खूप फॉलो करतो